अरे राम राम ओ सर कुठं चालले ब्वा दोघंतिघं जण ऑफिसला आज तर लयच उशिरा आले तुम्ही हे ब्वा सकाळपासून वाट पाहून राहिलो ना तुमची झाल्या माझ्या दोनतीन चकरा तुमच्या ऑफिसात तो गण्या सांगे की तुम्ही बाहेर गेले म्हणून ब्वा आणि तो एक सांगे की तुम्ही आलेच नाही आता भेटले बाहेर हां मी काय म्हणतो माझं एक काम कर ना राजे ओ आपल्याला होम लोन नाही भेटू राहिल नं गृहकर्ज कंपनी हां ना बँक मागं लागून राहिले किमचं बील नाही आहे म्हणते एका वर्षाचं ब्लि बिल नाही म्हणते क्लीअर तुम्ही म्हणते थकबाकीच ठेवलं म्हणते आहे मी त्याहिले सांगून सांगू थकलो राजेआय की म्या बिल भरलं रे ब्वा माझ्याजवळ पावत्या आहे सारं आहे ते ऐकायलाच तयार नाही मला म्हणे की त्या महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन हे आण म्हणे तिथून डूप्लिकेट बनवून काहीही आण म्हणे आता म्या म्हटलं की म्या तर बिल भरले आहे ब्वा सारंच भरलं पैसे गेले एवढे मोठे आणि याहिच्याजवळ रेकॉर्ड काहून नाही नाही ओ सर असं कसं होईन करा नं ब्वा तेवढं काम माझं काय लागते त्याच्यासाठी बर ठीक आहे ना मग असं करा मी आधार कार्ड देतो तुमच्याजवळ ब्यांक अकाऊंट देतो आणि मागचे जे बिलं भरले होते तेही देतो त्याचे एखादा कच्चा चिट्ठा दे ना नकली असलं तरी चालते तिथं लावून देतो आणि कसंतरी माझ्या मागचं डोक्ष्याचं मागचं टेन्शन चाललं जाईन बावा हो हो द्या नाही नाही नाही काहीही असं फसवाफसवीचं काम नाही आहे ते असंस असंच मागते फक्त वरच्यावर तसेच केव्हापर्यंत देता मग तुमचा खर्चापाण्याचं ग हे सांगा नाही हो तुमचं तर माहिती आहे सर्व नाही नाही बसून आम्ही तू तुम्ही या ना आपण बसू मस्त आरामशीर तेवढं काम करून द्या राजे ओ फक्त हो बर ठीक आहे ना येतो मग येतो हं राम राम घ्या मग हो